राज्य सरकार स्थानिक नगरपालिकेसारख्या सरकारच्या इतन स्तरांबाबत वेगवेगळ्या प्रकारे काम करते राज्य सरकारकडे येणारा निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केला जातो त्याचबरोबर स्थानिक स्वराज संस्थांचा स्वत कर आकारण्याचे सुद्धा परमिशन असते त्यामुळे स्वतःचा कर त्याचबरोबर राजशासनाकडून मिळालेले कर अशा दोन कराचे एकत्रित फंडातून स्थानिक स्वराज्य संस्था या काम करत असतात स्थानिक सरास संस्थांना काही कामासाठी राज्य सरकारची मदत घेण्याची मुभा असते त्या राज्य सरकारकडे निवेदन करून त्यांच्याकडून राज्य सरकारकडून फंड घेऊ शकतात राज्य सरकार पूर्ण राज्याच्या विकासाबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने द्या त्या भागाचा विकास करण्यासाठी खूप सारे योजना आखतात त्यामध्ये स्थानिक स्वराज्य त्यांना विविध प्रोत्साहनपर उपक्रम केले जातात व त्यातून त्यांना फंड दिले जातात फॉर एक्झाम्पल राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेच्या मदतीसाठी मेट्रोचा प्रोजेक्ट पुणे या शहरामध्ये आणला गेला यामध्ये पुणे शहरातील ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्थेचे काम हे पुणे महानगरपालिकाकडे आहे पण उपक्रमाची आर्थिक बाजू बघता इतकी रक्कम महानगरपालिकेला शक्य नसल्याने त्यांनी राज्य सरकारची मदत घेऊन हा उपक्रम राज्य सरकार वय स्थानिक स्वराज्य संस्थात म्हणजे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान्ये घडवून आणण्यात आला यामध्ये केंद्र सरकारची सुद्धा मदत घेतली जाते त्याचबरोबर स्थानिक संस्थांबरोबरच ग्रामपंचायत नगरपालिका यांनासुद्धा राज्यशासनाची खूप सारी मदत मिळते धन्यवाद